राज्यात आरोग्यसेवा ही खूप जलद गतीने पुढे जात आहे आणि ती अधिक परवडणारी बी होत आहे आणि सुलभ पण होत आहे जशी की सरकारी दवाखान्यामध्ये आज आपल्याला प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे जी प्रायवेटमध्ये उपलब्ध आहे ती सरकारी दवाखान्यामध्ये पण उपलब्ध आहे आणि सरकारी दवाखाने हे आधीसारखे राहिलेले नाही आहे सरकारी दवाखाना हे आता आधीपेक्षा खूप स्वच्छ आणि व्यवस्थित मोकळे आणि प्रत्येकाला झोपायला बेड वगैरे प्रत्येकाची सोय होत आहे डॉक्टरांची संख्या ले नर्सची संख्या वाढवली जात आहे प्रत्येक पेशंटकडे प्रत्येक डॉक्टर जाऊन व्यवस्थितरित्या विचारपूस करते त्यांची व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट करत आहे आणि आजकाल तर आशा सेविका पण ह्या सर राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आशा सेवा ह्या प्रत्येकाच्या घरी स्वतः जाऊन औषध गोळ्याचे वाटप करतात स्त्रियांचे जे मासिक पाळी वगैरे आहे त्यांच्याबद्दल ते विचारपूस करून त्यांना व्यवस्थित गोळ्या दिल्या जातात त्यामुळे राज्यसेवा हे राज्यात ही सेवा अधिक जलद गतीने होत आहे आणि पैशाची गोष्ट झाली तर सर्वसामान्याच्या खिशाला परवडणारी ही गोष्ट आहे आणि गरीब लोकांना पण खूप परवडणारी आहे ज्यांच्याकडे खूप पैसे नाही आहेत बा ज्यांची कंडिशन खूप खराब आहे ते ह्या आरोग्यसेवेचा अधिक फायदा घेऊ शकतात राज्यात आरोग्यसेवा ही खूप जलद गतीने आणि व्यवस्थितरित्या काम करीत आहे आणि त्याचा रिजल्ट पण आपल्याला सर्वांना दिसून येत आहे त्यामुळे प्रत्येक जण आज सरकारी दवाखाना ह्या गोष्टीचा फायदा घेत आहे आणि पैसे पैशाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर बऱ्याचशा बाबतीत हे आपल्याकडून फी कमी करून घेतात किंवा कधी कधी तर अशी गोष्ट होऊन जाते की आता न आपण देऊ शकत नाही आहे एखाद्या व्यक्तीकडे बिलकुलच नाही आहे तर त्यांची ते फ्रीमध्ये पण सेवा करून देतात त्यामुळे राज्य सरकार हे काम खूप चांगल्या गतीने पार पाडत आहे आणि यामुळे सर्वसामान्याची आयुष्य पण चांगले जाणार आहे त्यामुळे आता कशाचीच लोकांना भीती वाटणार नाही आहे की आपल्याला आज ही बीमारी झालेली आहे आपल्या जवळ पैसा नाही आहे आपण ही गोष्ट करू शकत नाही राज्य सरकारने ही पण चिंता सगळ्यांची मिटवलेली आहे